हां ड्रायवर हां कुठे आहे तुम्ही बरं बरं बरं हां मला काय दिसत नाही तुम्ही

हां मी का मी इथं ह्याच्यापाशी आहे आपल्या आय डी बी आय बँकेचं ए टी एम का बॉक्स आहे ना इथे त्या बँकेच्या ए टी एम बॉक त्या शेजारीच उभा आहे मी हां बरं बरं बरं बरं तिथे या मग किती वेळ लागेल साधारण हां पंधरा मिनटं बरं बरं बरं पंधरा मिनटात पोचा बघतो आहे वाटत तुमची आहे मिळाले का प्रवासी मिळाले बरं बरं गाडी झाली फुल फुल झाली का गाडी ठीक आहे ठीक आहे किती दोन तीन सीटं जागे आहे हो चालेल चालेल आहे माझ्यासोबत माझा मित्र पण आहे दोघं ब बसू टिकतो चालेल येऊ द्या गाडी मग तिथे पंधरा मिनटात पोहोचेल का ठीक आहे वाट बघतो हां हो हो हो ए टी एम बँकेच्या त्या ह्याच्यापाशीचं आहे जवळच आहे तिथे ए टी एमचं हे आहे ना इथे मशीनचं वा वा हां हां हां हां त्याच्या शेजारीच उभा आहे हां दोघं पण आहे बरं बरं येऊ द्या येऊ द्या लवकरात लवकर येऊ द्या थांबलो इथेच नाही आलं कोण नाही जात कुठे तुम्ही येऊ द्या बरं बरं बरं चालेल चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे हां एक सीटच बसते का बसू दे बसू दे येऊ या हां आम्ही तर दोघंच आहे चालेल चालेल तीन सीटाची जागा आहे म्हटलं ना तुम्ही चालेल दोघं तर आम्ही आहे ठीक आहे चालेल येऊ द्या येऊ दे ठीक ओके या